पाणी फिल्टर आणि शुद्ध करण्यासाटी आम्ही घरगुती उपाय म्हणजेच सर्वात अगोदर पाणी हे तुरटी पाण्यामध्ये आम्ही वापरतो तुरटीने पाणी स्वच्छ होते

पाणी फिल्टर केल्यापेक्षाही तुरटीने पाणी स्वच्छ होते